मी स्पेसिया कंपनीची बेडशीट घेतली होती ती मला आवडली नाही त तर ती माझ्या रूमला सु मॅचसुद्धा होत नव्हती आणि ती खूप हार्ड आणि कडक होती माझ्या शेजारचे लोक ये येत होते तर ते लोकांना लोकांनासुद्धा चांगली दिसत नव्हती माझी दु आणि ती ती तिला धुतली माझ्या आईने तर ती खूप तिचा कलर चालला गेला त्या बेडशीटचा आणि माझे पैसे बर्बाद झाले आणि मला माझी आई खूप बोलली खूप रागावली माझ्यावर माझ्या पप्पांनी मला खूप मारले